हो मी मा माझी मातृभाषा सोडून हो असं एक बुक मी पुस्तक मी अस असलेलं आहे ते हिंदीमध्ये होतं पण जेव्हा मी मराठी भाषेतली पुस्तकं वाचते तेव्हा जी जी भावना असते त्या पुस्तकातली ती मग अगदी माझ्या मनाला स्पर्श करून जाते आणि मी जर दुसऱ्या भाषेतून म्हणजे हिंदी किंवा इंग्लिश अशा भाषेतून जर ते पुस्तकं वाचलं तर म्हणजे पुस्तक वाचायला तितकीच आहे तर उत्साह येतो पण ते असं माझ्या मनाला भावून नाही जात आणि माझं मातृभाषेतून मी वाचलेले पुस्तक म्हणजे मृत्युंजय हे मला असं वाटतं की जवळपास जगातील प्रत्येकानं मृत्युंजय हे पुस्तक शिवाजी सच वाचायला तेव्हा त्या पुस्तकातील आपल्याला असं कळेल की एक गरीबातला गरीब व्यक्ती ठरवलं तर काय करू शकतो एका गरीबातल्या गरीब व्यक्ती कर्णानं देवासारख्या इंद्राला कृष्णाला मा पितामहाला असा खूप मोठ्या कु मोठ्या महात्म्यांना दान दिलं होतं तो म्हणजे एक ठरवलं तर गरीब व्यक्तीपण काहीही करू शकतो कुठल्याही संकटातून मात करू शकतो हे त्या पुस्तकातून समजतो आणि सहन करण्याची शक्ती किती आणि कशी ठेवावी माणसानं हे एक मृत्यंजयसारख्या पुस्तकातून शिकतो असं वाटतं म्हणून जगातील सं प्रत्येकाला माझ्या मातृभाषेतलं श्री शिवाजी सावंत लिहिलेलं मृत्युंजय पुस्तक वाचावं अशी माझी अशा आहे